हां फूटवेअर शोरूममधून बोलत आहात का सर मला शूज बघायचे होते आपल्याकडे शू आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे शूज आएत असे स्पोर्ट्स शूजमध्ये कोणतीकोणती व्हरायटी आहे तर जॉर्डनमध्ये कोणती आणखी व्हरायटी असेल ना त्यामध्ये अच्छा तर त्यामध्ये बॉटम येते की हिल्स येते आणखी त्याची प्रायजेस काय राहते त्याच्यापेक्षा कमी नाही आहेत का

तरी पण ते कितीमध्ये पडणार आणखी लेदरचे शूज लेदरमध्ये व्हरायटी असेल ना कोण बॉटम आहे हिलचं आहे आणखी त्याची प्रायजेस काय राहणार दीड हजार अच्छा आणि किती कमी प्राइसमध्ये कमीत कमी हजार ते सातशेच्या अंदरअंदर पाहिजे

तसं मला बल्कमधी घ्यायचं होतं ना म्हणून म्हटलं की कमीमध्ये पडेल तर मॅक्सिमम वीस पाहिजे होते वीस जोडी अच्छा ठीक आहे तरी पण कमीत कमी किती परसेंट कमी करणार तुम्ही ओके ठीक आहे मी तुमचं शॉपमध्ये विजिट करते मग बघू आपण ओके सर थँक यू